हां घरात आपल्या शेणाचा सडा टाकल्याने घरात स्वच्छता राहते घरात कीटनाशक तयार नाही होत घरात च सर्व गोष्टी चांगल्या राहते आणि घ घराचं उद्यापन चांगलं राहते शेणाचा हा एक आपला स खेडाउ लोकांचा त मोठा म्हणजे ज घरास शांत राहण्याचा एक हे राहते आणि सर्व गोष्टीत घरास शांत ठेवता येते घरात उंबरठा चांगला राहतो मग शेणापासून माणसाचं छान स का संरक्षण होते शेणाची ही जी प्रक्रिया आहे ती सगळ्यात चांगली आहे से शेणापासून सगळ्यांचं आपलं न प शेण हे पौष्टिक आहे घर स्वच्छ राहाते घरात च च ट चांगलं वाटते घरात छान दिसते आ घ घरामध्ये स्वच्छता येते